नमस्कार भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आणि भारतातील पासष्ट टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते आणि त्यांचं उपजीविकेचं साधन हे शेतीच आहे त्यामुळे हा आपला सुजलाम सुफलाम शेतीप्रधान देश आहे मी महाराष्ट्र राज्यात राहतो आणि त्यात मुंबईत मुंबईमध्ये शेती करावी अशी मोकळी जागाच नाही त्यामुळे वेगवेगळ्या मोसमात मी महाराष्ट्राबद्दल सांगू शकेन की कुठली पिकं घेतली जातात महाराष्ट्रामध्ये कोकण म्हणून जो प्रांत आहे की जो समुद्र किनारपट्टीच्या जवळ आहे अगदी गोव्यापर्यंत इथे दमदार पाऊस असतो आणि इकडची माती ही लालसर असते आणि या मातीमध्ये तांदळाचं पीक सगळ्यात जास्त होतं तसंच जर का तुम्ही फळबागा म्हणाल तर इथे फणस आंबा काजू हे जास्तीत जास्त इथे होतं आंब्याला मोहोर लागल्यापासून आंब्याचं पीक आणि त्याची फवारणी आणि त्याची निगारणी केली जाते तांदळाचं पीक तर वर्षातून दोनदा घेतलं जातं कोकण प्रांतामध्ये या सर्व पदार्थांपासून कोकणी पदार्थ पण वेगवेगळ्या पद्धतीचे बनवले जातात आता आपण दुसरा विभाग बघूया मावळ भाग म्हणजे घाटावरचा भाग महाराष्ट्रातला इथली माती काळी असते काळी माती आणि या मातीमध्ये पिक जास्त होतं तर मका ज्वारी बाजरी नाचणी या गोष्टी जास्त होतात ऊसही याच भागामध्ये लागतो फक्त उसाला पाणी जास्त लागतं परंतु या भागामध्ये या सर्व गोष्टी दिसतात आणि खासकरून जर का नीट निरीक्षण केलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने म्हणून जास्त आहेत कारण तिथल्या मातीला पोषक असं उसाची लागवड तेथे जास्त होते आता या सर्व बाबतीत आपण अजून एक बघूया की कुठले हवामान कुठल्या पिकाला मानवण्यासारखं आहे जर का तुम्ही महाबळेश्वर पाचगणी ठिकाणी गेला आहात तर थंड हवेच्या या ठिकाणी स्ट्रॉबेरीसारख्या गोष्टी चेरीसारखी फळं इथे जास्त होतात कारण या फळांना हे हवामान मानवलं जातं असे वेगवेगळ्या विविध पैलूंनी नटलेलं कृषीप्रधान देशातलं महाराष्ट्र राज्य आहे की जिकडे मातीची जात आणि हवामानाचा अंदाज याच्यावर कुठलं पीक आणि किती वेळा घ्यायचं हा बळीराजा छानपणे ठरवतो धन्यवाद